हॅलो हॅलो हिंद प्रोव्हिजन स्टोअरला कॉल लागला आहे का हं मी जान्हवी बोलते आहे मला काही साम मला काही सामान हवं होतं तुमच्या शॉपमधून मी तुम्हाला लिस्ट देते तुम्ही तेवढं नोटडाउन करून घेता का आणि होम होम डिलेवरी आहे ना ॲवेलेबल त्यासाठी काही वेगळे चार्जेस लागतील का अच्छा पण आमचं घर तीन किलोमीटरच्या लांब आहे म्हणजे तीन किलोमीटरच्या पुढे जातं आहे मग तरी पण आम्हाला फ्री राहील का नाही आमचं साडेचार पाचपर्यंत असेल अच्छा मी तुम्हाला सांगते मसाल्यांची यादी सांगते तुम्हाला हिंग लसूण आले लिंबाच्या रसामध्ये सा सापडणारे अंमल धने पावडर धने कडीपत्ता छोटी वेलची आणि स मेथी दाणे लवंग लांब हिरव्या मिरच्या लाल मिरची लांब मिरीपूड केसर हळद आमचूर काळी काळी मिरची गरम मसाला मंच्युरियन मसाला बेकिंग पावडर बेकिंग सोडा आमचूर मसाला एवढे सगळे आम्हाला हवे होते मसाल्यांमध्ये हो मसाले सध्या मसाल्यांमध्येच आम्हाला हवं आहे आणि आम्हाला तांदूळ तांदूळ पण हवं आहे मला मला इंद्रायणी हवं आहे पाच किलो मग अच्छा अजून कोणते अच्छा मग ठीक आहे काळभात द्या आम्हाला पाच किलो आणि डाळीमध्ये डाळीमध्ये मुगाची डाळ तुरीची डाळ आणि हरभरा डाळ ह्या तीन डाळी तीन तीन किलोमध्ये पाठवा नाही नाही सालीसोबत नको म्हणजे साल काढलेली हवी

आणि पोसंबिरी मसाला पण हवा आहे हो हो आणि कॉस्मेटिकमध्ये काय काय ॲवेलेबल आहे तुमच्याकडे म्हणजे बॉडी लोशन वगैरे ते आहे का सगळं मग मला ना जॉयचं मोठं बॉडी लोशनचं एक पॅक आणि एक हँडवॉश हे दोन पाठवून द्या आणि मक्याचं पीठ बाजरीचं पीठ गव्हाचं पीठ आणि मैद्याचे दोन दोन किलो पाठवून द्या आणि साखर दहा किलो आणि चहा पावडर अर्धा किलो आणि गुळ एक किलो असं पाठवून द्या हे पण पाठवून द्या आणि तसंच साबुदाणा शेंगदाणे हे म्हणजे साबुदाणा शेंगदाणे पोहे आणि रवा हे दोन दोन किलोमध्ये पाठवून द्या नाही साधा शेंगदाणा साधा हो आणि पॉपकॉर्नचे पॅकेट पण पाठवा म्हणजे रेडीमेड आणि नारळ आणि कापूर हे पण पाठवा नारळ कापूर मेणबत्ती आणि अगरबत्ती एवढं सगळं मी तुम्हाला ॲड्रेस मॅसेज करते एवढं सगळं माझ्या ॲड्रेसवर पाठवून द्या पेमेंट ऑनलाईन ऑनलाईन करेल मी ऑनलाईन करेल तुम्ही बिल पाठवून द्याल हो हो हो हो हो हो ठीक आहे ठेवते बाय बाय